हॅलो मी वेदांश बोलतो अमृततुल्य चाय ना मी तुमच्याकडनं चाय ऑर्डर केलेली आहे तर ती चाय कसं जास्तीत जास्त वेळ गरम राहील आणि तो पातळ पदार्थ असल्यामुळे कसं जास्तीत जास्त वेळ गरम राहायला पाहिजे आणि त्याला व्यवस्थित नीट तुम्ही पॅकेज करून तुम्ही पाठवा जेणेकरून तो मला जास्त वेळ ठेऊन म्हणजे भरपूर वेळ लागेल मीटिंग चालू आहे तर त्यामुळे मला एक दीड तास तरी जवळपास तो गरम राहायला हवा तर अशा हिशोबानी तुम्ही त्याला नीट पॅकिंग करून पाठवा